अग बापरे काय सांगू ह्या अजिओवाल्यांचं मी त्याकडनं एक कुर्ती मागवली होती एवढी खराब निघाली डिफेक्टीव होती ती कुर्ती अक्षरशः फाटलेली होती जेव्हा मी ते पॅकेट ओपन केलं मी अगदी खुशी खुशी ते पॅकेट ओपन केलं समोर सासूबाई बसलेल्याच होत्या त्यांनी ती फाटलेली कुर्ती पाहिली आणि नाही नाही ते मला ऐकवलं अगदी म्हणाल्या तुला काय बाई ते ऑनलाइन शॉपिंग करायला आवडतं ऑनलाइन शॉपिंग करून सुद्धा अशी कुर्ती येणं सासूबाईंनी पाहता बरोबर मला नाही नाही ते ऐकवलं आणि माझी एवढी नाराजी झाली म्हणून सांगू असं वाटतं की त्या ॲपवाल्यांना पुन्हा कधी तिथे ऑर्डरी करायला नको पण बाकीचे लोक सांगतात की तो ॲप खूपच छान आहे पण माझा अनुभव अगदी वाईट निघाला ती फाटलेली कुर्ती पाहून तर माझं डोकं एवढं ठणकलं की असं वाटलं की तिच्या चिंध्या चिंध्या करून टाकाव्या पण नाही सासूबाईंचे बोलणे पण एवढे कडू होते की काय सांगू नको वाटतं आता तर मला असं वाटतं ऑनलाईन शॉपिंग करायलाच नको